ट्रेन म्हणजे लोखंडी पट्ट्यांवर धावणारे एक मोठे वाहन असते ज्यामध्ये अनेक डबे असतात ट्रेनचे इंजिन हे मोठे आणि शक्तिशाली असते जे ट्रेनला पुढे ढकलते इंजिन चालू असताना जोराचा आवाज होतो आणि दूर निघतो ट्रेनमध्ये सीट्स आणि बर्त असतात सीट्स म्हणजेच बसण्यासाठी असलेली जागा तर बर्त म्हणजे झोपण्यासाठी असलेली जागा काही गाड्यांमध्ये वात वातानुकूलित ए सी डबे असतात तर काही गाड्यांमध्ये सामान्य डबे असतात चाके मोठी आणि मजबूत असतात जी लोखंडी पट्ट्यांवर फिरत असतात ट्रेन जेव्हा चालू असते तेव्हा एक ठराविक आवाज येतो खड खड खड खड ट्रेनचा वेग वाढल्यावर हा आवाज जास्त होतो ट्रॅक म्हणजे लोखंडी रोड ज्यावर ट्रेन धावते दोन लोखंडी पट्ट्यांच्या मध्ये अंतर असते आणि त्यावरून ट्रेनची चाके फिरतात मी आने अनेकदा ट्रेनने प्रवास केला आणि प्रत्येकदा प्रवास हा एक वेगळा अनुभव देणारा असतो मी पुण्याला ट्रेनमधून प्रवास केला त्यामध्ये खूप काही अनुभवायला भेटलं खूप काही त्या पुण्या मार्गी जाणारे लोक भेटले त्या त्यांच्याबरोबर चांगला संवाद झाला आणि त्यांच्याकडून थोडी माहिती भेटली की पुणे पुणे शहरातील अजून कसे काय ठिकाणी काय बघण्यासारखे काय आहेत डोंगर डोंगर डोंगर वगैरे

त्या त्या त्यांच्याकडून माहिती भेटली आणि प्रवास करताना काय अडचण वगैरे काय आली नाही खूप निवांतपणे प्रवास झाला गमती जमतीत झाला आणि आम्ही पोचलो आणि सग थोडं मित्र मित्रमैत्रिणी वगैरे पण झाल्या मग असा होता माझा पुण्याचा ट्रेनमधून प्रवास

आणि येताना पण चांगला प्रवास झाला

आणि ट्रेन ट्रेनने आणि हा सगळा अनुभव मी आमच्या घरच्यांसोबत पण शेअर केला आणि खूप आनंद झाला